माझा आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा जसे की उन्हाळ्यामध्ये ऊन खूप तापते तसेच हिवाळ्यामध्ये ठंडी पण तशीच असते आणि उन्हा हिवाळ्याची थंडी म्हणजे गुलाबी थंडी मानली जाते हिवाळ्याची थंडी म्हणजे काहीतरी वेगळीच मजा जसे की दिवा हिवाळ्यामध्येच दिवाळी येते दिवाळीच्या सुट्ट्या पण लागते तसेच हिवाळ्यामधी मजा आनि उन्हाळ्यामधली मजा म्हणजे पूर्ण शाळा संपून जेव्हा सुट्टी लागते तसेच मामाच्या घरी जायला भेटते इकडे तिकडे फिरायला भेटते गावोगावी फिरायला भेटते कुठे बाहेरगावी जायला भेटते सुट्ट्याच्या मजा भेटते उन्हाळ्याची आईस्क्रीम खायला भेटते छान छान आंबे खायला भेटते तसेच तुम्हाला आंबे पन खूप आवडते आंब्याचा रस भेटतो उन्हाळ्यामध्ये नातेवाईकांकडे जायला भेटते आणि छानछान ठिकाणी भेट द्यायला भेटते आणि नातेवाईकांना भेट होते नाते नातेवाईकडून गिफ्ट सुद्धा मिळते गावी गेलो तर उन्हाळा उन्हाळ्यामधील ऊन म्हणजे खूपच कडक ऊन असल्यासारखे ऊन तसे उन्हाळ्यामध्ये बाहेर पण नाही फिरू शकत पण सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरण्याची मजाच खूप वेगळी आहे अभ्यासाचं टेन्शन पण नसतो आणि मित्रांसोबत वेळ भेट भेटण्यासाठी वेळ खूप भेटते आपल्याला मित्रांसोबत खेळायला भेटतो मज्जा करायला भेटते फिरायला भेटते अजून वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो घर रोखटोक घरी रोखटोक नसते अभ्यासासाठी मस्त मजेत खुश खुशीत आपण खेळू शकतो